गुड मॉर्निंग मॅम हा मॅम तुमच्याकडे महाराष्ट्रीयन फूड कोणते अव्हलेबल आहे हा मॅम ही झुणका भाकर म्हणजे कसं काय लागते याची टेस्ट वगैरे आणि भाकर मॅम हा तर मॅम ते झुणकासोबत खायला जर भाकर जर खायची असली तर मग याचे मॅम रेट किती येणार म्हणजे जर झुणका आणि ज्वारीची जर भाकर घ्यायची असेल तर ज्वारीची भाकर आणि त्यामध्ये आणखी व्यतिरिक्त काही येणार का मग त्या डिशमध्ये हो का आणि मॅम ती चुलीवरची आहे की गॅसवरची आहे बनवता तुम्ही तुम्ही म्हटलं गॅसवर बनवता ती की चुलीवर बनवता कशावरची आहे ती झुणका भाकर बरं बरं तीन प्लेट लावा ना मॅम हो हो ज्वारीचीच भाकर नाही एका प्लेटमध्ये बाजरीची करा आणि दोन प्लेटमध्ये ज्वारीचीच करा मॅम हो हो